हॅलो हा हो मॅडम मीच बोलतो आहे बोला मॅडम थर्ड स्टँडडसाठी फस्ट आणि सेकंडला मुलगा कुठे होता कोणत्या शाळेला होता शिकायला अच्छा मग तुमा तुम्ही तिकडून टी सी वगैरे काढलं का हां ठीक आहे मॅडम मग तुम्ही काय करा हॉफिसला येऊन जा ऑफिसवरून एक ॲडमिशन फॉम घ्या ॲडमिशन ॲडमिशन फॉमबरोबर प्रॉस्पेक्टस मिळेल तुम्हाला हा त्या प्रॉस्पेक्टसमध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे की एज्युकेशनल फी किती आहे त्या संदर्भात वर्षभर शाळेमध्ये कोणत्या ॲक्टिविटी कंडक्ट केल्या जातात त्यांचा युनिफॉम कसा आहे त्याचबरोबर शाळेचं डिसिप्लीन हॅलो हां आणि येल के जीसाठी तुम्हाला स्वतंत्र कारण एल के जी यू के जी आमच्याकडे स्वतंत्र ऑफिस आहे मॅडम फस्टपासून टेनपर्यंत सेपरेट डिविजन आहे एल के जीचं ॲडमिशन ऑफिस मॅडम तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक माहिती का तुम्हाला हां तर एक्झॅक्ट त्याच्यापासून दोन मिनटं अंतरावर गोल्डन ज्युबली स्कूल तिथे येऊन तुम्ही संपर्क साधू शकता आणि हालो मॅडम शनिवारी रविवारी सुट्टी असते हायस्कूलला वर्किंग आवर जे वर्किंग आवर जे आहे ते दहा ते पाच हो लंच आणि ब्रेकफास् आमच्या शाळेतून प्रोव्हाईड होतो मॅडम पण त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा फी चार्जेस पे करावे लागतात हो ना नाही मॅडम तुम्ही इथं आल्यानंतरच तुम्हाला सगळं कळवण्यात येईल आणि स्कूल बस पण आहे जर तुमचं रहिवास जर शाळेपासून जास्तीच्या अंतरावर असेल तर शाळेकडे स्कूल बसेस पण आहेत ओके ओके चालेल मॅडम चालेल ओके ओके